मी लहान असलेली माझी गोष्ट तर खूप अलग अलग प्रकारच्या आहे तर कधी दुःखाच्या आहे तर कधी आनंदाच्या मी माझे माझं पूर्ण बालपण माझ्या मामांकडे झालं आहे मी लहान असं तीन वर्षाची असतानापासून माझ्या मामांकडे आहे तर माझे असे प्रसंग खूप छान छान आहे मी छोटी होती तेव्हा माझे छान पुष्कळ मित्रमंडळी होते आम्ही छान खेळायचो माझी शाळा सकाळहून असायची माझी शाळा सात ते बारा असायची त्यानंतर मी शाळेतून प घरी परतल्यानंतर जेवण करायचे तर लगेच एक वाजता माझी ट्यूशण असायची ट्यूशणला मी सायकलनी जायचे ट्यूशनला सायकलनी जायची तर ते सायकलनी जाता जाता जे काही माझे क्वश्चण आन्सर असायचे ते मी रीड केलेले असेन ते सायकल चालवता चालवता ते मी आठवण करत असे व ट्यूशनमध्ये जर आमची ओरल घेतली तर ते मी लवकर आन्सर द्यायची कारण की मी ते सायकल चालवता चालवता पूर्ण आठवण करत होती त्यानंतर संध्याकाळी सहापर्यंत माझ्या सलग ट्यूशन असायच्या इंग्रजी मराठी मॅथ व संस्कृत या चार माझ्या ट्यूशन असायच्या ते सकाळी सहा बारा ते पूर्ण संध्याकाळी सहापर्यंत व्हायच्या संध्याकाळी सहा वाजता मी घरी यायची सहा वाजता घरी यायची तर दिवाबत्तीचा टाईम भूक लागली असेल तरी मी जेव जेव म्हणजे जेवायला जमत नव्हते त्यानंतर मी थोडा अभ्यास करायची फ्रेश व्हायची अभ्यास करायची थोडीशी टी व्ही पाहायची टी व्ही पाहिल्यानंतर मग मी परत अभ्यासाला बसायची मग वाजायचे नऊ नऊ वाजले का मग मी जेवण करायची जेवण करायच्या टाईमला सगळेजणं एकत्र आम्ही बसत होतो छान दिवसभरातल्या गप्पागोष्टी मारायचो कोणासोबत काय काढलं कोणासोबत कोणचा प्रसंग झाला आनंदाचा दुःखाचा हे पूर्ण आम्ही जेवण करताना बोलत होतो एकमेकांचं ऐकत होतो त्यानंतर जेवण झाल्यानंतर पूर्ण भांडे एकत्र करायची त्याला घासायची ते पूर्ण नीटनेटकं लावून ठेवायचं घर आवरायचं मग झोपून जायचं वापस दुसऱ्या दिवशी तोच प्रसंग स्कूलमध्ये पेपर सुरू झाले की ते पेपरचा आनंदच अलग होता क्लास कोणचा रोल नंबर कुठे आपल्या मागे कोण आपल्या पुढे कोण आपल्याला हे सांगेल का हे पूर्ण आम्ही लक्ष देत होतो